हॅलो हॅलो मला इथे पुण्यामध्ये मी नवीन आहे आणि मला पुणे दर्शन करायचं आहे म्हणजे पुण्यामध्ये कोणती कोणती ठिकाणं आहेत जी मी पाहू शकते

ओके ओके ओके

ओके

ओके तर मला

बरं

ओके पण ते त्याची वेळ त्याची वेळ किती आहे केव्हा असते ते ओके आम्ही सहाजणं आहोत आणि त्या त्यासाठी आम्हाला कोणती गाडी तुम्ही उपलब्ध करून देऊ शकाल

ओके आणि गाईड असेल का हो त्याचे काय एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील का ओके त्यासाठी काय एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील

ओके ओके आणि गाडी हां हां

ओके

हां ओके

ओके मग मी आमचं ठरलं की तुम्हाला ह्याच नंबरवर फोन करीन आणि

ओके थँक्यू